आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आम्ही तीनचार बहीण भाऊ आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये जॉइंट फॅमिली राहते आमची म्हणजे संपूर्ण कुटुंब एकाच घरात राहतं तर आमच्या कुटुंबामध्ये सर्वांनाच सर्वांनाच माथेरान या ठिकाणी जायला खूप आवडते कारण की माथेरान हे ठिकाण खूप शांत शांत आणि थंड हवेचं ठिकाण आहे तिथे छान छान छान छान स्थ स्थळं आहेत बघण्यासाठी छान छान स्थळे आहेत तिकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला प्राणी बघायला मिळतात घोड्यांवर घोड्यांवर आपल्याला म्हणजे त्यांची घोड्यांची घोड्यांवर जी बसायची मजा असते ती आपल्याला ब बसायची मजा घेता येते तिकडे माकडं असतात त्या माकडांसोबत खेळायला त्यांना जेवण द्यायला वगैरे ठीकं आहे ते खूप चांगलं वाटतं माझ्या भावा बहिणीला तिकडे रात्रीचं जेवण बनावायचं खूप आवडतं आम्ही इथून म्हणजे आम्ही इथून जेवण सोबत घेऊन जातो आणि तिथे तिथे रात्रीचं रात्रीची वेळ झाली संपूर्ण दिवसभर आम्ही फिरलो इकडचे सर्व माथेरानचे सर्व स्पॉट बघितले सर्व इकडचे सगळे स्थळं बघितले आपण फिरायची जेवढे पण स्थळं आहेत ते आपण सर्व स्थळं बघितले आम्ही की रात्रीचं रात्रीचं वेळ झाली जेवायला की स्वत च तिथे जेवण म्हणजे चूल वगैरे लावायची आणि तिथे जेवणाची सोय करायची तर माझे बहीणभाऊ तिथे जेवण बनवतात जेवण ब जेवण बनवतात चांगलं थंड हवेचं ठिकाण असतं म्हणून रात्रीची पण झोप खूप चांगली येते वापस आम्ही आम्ही जास्तीत जास्त आम्ही तिथे दोन दिवस राहतो दोन किंवा तीन दिवस राहतो दोन किंवा तीन दिवस राहतो आणि यामुळे आम्हाला आमचं हर वेळेसचं हर वेळेसचं आमची उन्हाळ्याची सुट्टी लागली किंवा किंवा जेव्हा दिवाळीची सुट्टी लागली तर आम्ही सर्वात जास्त टा वेळ जो आहे तो तिथे जास्त आमचा घालवतो सर्वात जास्त वेळ आम्ही तिथे घालवतो कारण की आम्हाला ती जी जागा आहे जी जे पर्यटन स्थळ आहे माथेरान हे खूप खूप आणि खूप जास्त आवडतं